हां हॅलो बोला मॅडम

हो का हां हो आहे ना थोडेसे एक पाच टक्के चार्जेस लागतील मॅडम तुम्हाला पाच टक्के जास्तीचे चार्जेस लागतील

आमच्याकडे टोटल जे घरगुती पूर्ण आहे मॅडम गहू तांदूळ अगदी म्हणजे कडधान्य मिळतील धान्य मिळतील बाकीचे सगळेच आहे त्यामध्ये काय हवं आहे आपल्याला हो मसाल्याचे साहित्य मिळेल ना सगळेच मिळेल त्याचे तर पूर्ण यादी असते आमच्याकडे ते व्यवस्थित तुम्हाला मिळून जातील नाही महि महिन्याची मी भेटेल ना हां हां कशाचे तेलाचे सोयाबीन आहे सूर्यफूल आहे शेंगदाणा आहे ऑलिव्ह तेल आहे सगळे सगळेच टोटल सगळेच आहे आणि फ्रेश आहे सगळं कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला काही हे मिळणार नाही स्वच्छता आहे पूर्ण सग सगळंच हे आमच्याकडं क्वालिटी आहे व्यवस्थित तुम्ही एकदा स्वतः बघून मग खरेदी करू शकता मॅडम हां हां सूर्यफुलाची आहे एक पाचशे तीस रुपये आहे किलो हा गव्हाचा का एक द दीडशे रुपये किलो आहे हां हां आणि आमचा साखर सत्तर रुपये किलो आहे हां एक दहा व हां हो हो नक्कीच की पण एक दोन ते पाच टक्के तुम्हाला चार्जेस जास्तीचे पडतील ओके हां येऊन तुम्ही स्वतः बघून खरेदी करू शकता मॅडम हां हो हो ओके ठीक आहे